हो मी माझ्या मूळ भाषेपेक्षा वेगळ्या भाषेत एक पुस्तक वाचलेलं आहे ते म्हणजे इंग्लिशमध्ये आणि ते पुस्तक अतिशय छान आणि इन्स्पायरिंग पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाची जी भाषा आहे ती इंग्लिशमध्ये आहे आणि ते पुस्तक काचं नाव री डॅड आणि पुअर डॅड आहे आणि ते साधारण व्यक्तीसाठी एक इंस्पारायल बुक आहे जे आपल्याला यशस्वी होण्यासाठी अतिशय लाभकारक आहे आणि हे पुस्तक जगामध्ये सगळ्यांनीच वाचलेलं आहे